मला निसर्गाचे छायाचित्र हे वेगळेच संजेश आणि संवाद साधते कसं ते जसं मला निसर्गाला मी जेव्हा बघतो तेव्हा निसर्गाला बघून माझं मन प्रसन्न होतं मला शांततेचा असा शांततेचा असं राहवसा राहावेला म्हणजे राहावेला आतमधून असं मनामधून वाटतं रा मनामधून मला शांततेत राहायला असं आवडतं आणि निसर्गातील जे नि निसर्ग तील शांतता बघितली किंवा हिरवळपणा बघितला त्या छायाचित्रामधून आपल्याला त्या निसर्गाच्या खरोखरचा निसर्गाला पाहावं शांत निसर्गाकडं जा जावंसं वाटतं जावंसं वाटतं त्यामुळे जाण्यासाठी आपल्याला तिकडे जाण्यासाटी आपल्याला वेगवेगळे प्रयत्न करावे लागतात ते प्रयत्न करण्यास आपल्याला काय मिळतं तर प्रोत्साहन मिळतो आणि एक शांती तिथं आपल्याला त्याच्या मधून संदेश मिळतो छा छायाचित्रापासून निसर्गाच्या छायाचित्रापासून